मी आणि दादा प बोरची मशिन टाकायला जात असतो जा प्रत्येक ठिकाणी गेल्यावर आम्ही पहिले ऑईल गरम करतो आणि त्यानंतर मशिनला पाईप जोडतो आणि ते मशिन कचून पाईप कचून ते बोअरवेलमधे सोडतो खड्ड्यामधे त्यानंतर एका एक समोरचे जे टोक असते ते ऑईलमध्ये टाकतो आणि ते सोडतो ते सोडल्यानंतर हातची जर निसटली तर पूर्ण प खड्ड्यात चालली जाते आणि नंतर काय क कशी काढायची त्यानंतर काळण्याचा प प प्रयोग कळतो काळण्यासाठी आम्ही क्रेन क्रेनना बोलवतो क्रेनवाल्यांना त्यानंतर ते काढून देतात